हो

मॅडम तुम्हाला वन प्लस मोबाईल घ्यायचा आहे तर कलर खूप सारे आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक ब्लॅक कलर आहे वाईट कलर आहे पर्पल कलर आहे पिंक कलर आहे प्राइज मॅडम तुम्हाला कितीपर्यंत पाहिजे माझ्यापाशी काय म्हणते तर पंचवीस पंचवीस हजारापासून तर त्याच्या समोरपर्यंत आहे तुमचं बजट किती आहे हो का तर मॅडम तुम्हाला हो क्वालिटी वगैरे बरोबर आहे दोन वर्षाची गॅरंटी पण आहे आणखी आगर दोन वर्षाच्या आधीच मोबाईल अगर फुटला या खराब वगैरे झाला तर तुम्हाला नवा मोबाईल पण मिळू शकते म्हणजे एक्स्चेंज पण होऊ शकते हो आणखी मॅडम तुम्ही ऑनलाइन पेमेंट करणार या किस्तवर घेणार हो का आणखी मॅडम आणखी काही पाहिजे तुम्हाला हो हो का मॅडम तुम्ही कधी येणार आहे हो का हो का ठीक आहे ना मग मॅडम तुम्ही आणखी अगर म्हणजे कोणाला लागत असेल फोन वगैरे की तर तुम्ही आम्हाला तसा सांगा ठीक आहे वेलकम